नमस्कार सर मी रुबिना बोलत आहे मला रेल्वे स्टेशनवर जायचं रेल्वे स्टेशनवर जायचं होतं तर मी एक कॅब बुक केली आणि कॅबला ऑनलाईन पेमेंट केलेलं आणि ती साडे पाचला साडे पाचला बुकिंग केली पण ती साडे सहाला आली तर मला उशीर झाला ट्रेन मिस झाली माझीवाली तर मला मी ऑनलाईन जे पेमेंट केलेलं ते मला त्या कॅबवाल्याकडून हवं आहे आणि ते कॅबवाले नकार देत आहे त्यामुळे मला माझे पैसे ह पाहिजे अशी मी विनंती करते काही पण करा माझ्यावाला पेमेंट मला परत द्या धन्यवाद